खााण्याचे पदार्थ बेसन भजे उसळ चणा उसळ हरभऱ्याची भाजी मेथीची भाजी पालकाची भाजी बटाटा वडा आहे पुन्हा पनीरची भाजी आहे